मी डान्स करण्याकरता नेहमी प्रॅक्टिस करत असते आणि यूटूबवर किंवा आणखी टी व्हीच्या द्वारे मी ते कार्यक्रम पाहत असे आणि ते कार्यक्रम पाहत असताना मी स्वतःला मोटिवेट करत असते आणि तशी करत राहते